तंत्रज्ञान तंत्रज्ञानामुळे शिक्षणामध्ये जो बदल घड घडून आला आहे त्याबद्दल मी बोलू इच्छितो तंत्रज्ञाना मुळं शिक्षण पद्धत बदलली आहे एक्झामपल जसं की यूटूब यूट्यूब हे तंत्रज्ञान एक प्लॅटफॉर्म आहे यूटूब वरून आपण तुम्ही काही बघू शकता शिक्षणाबद्दल जसं की सम कोणता येत नसंन तुम्हाला तुम्ही त्याच्याबद्दल बघू शकता इतिहासाबद्दल बघू शकता नाही तर कोणत्याही इतर भाषाबद्दल तुम्ही शिकायची आवड असा तर तुम्ही यूट्यूबवरून शिकू शकता यूटूब हा असा एक तंत्रज्ञान मार्ग आहे की जिथून तुम्ही खूप काही शिकू शकता आणि शिक्षणाला हे प्रोत्साहित करू शकता ही माझी अशी नम्र विनंती आहे एम बस